मी जेव्हा रायडिंगसाठी जातो किंवा बायकिंग करायला जातो तेव्हा मी सर्वात आधी गाडीची सर्व्हिसिंग ही नेहमी माझी असतेच पहिलं म्हणजे गाडीची सर्व्हिसिंग ओके आहे का बघून घेतो म्हणजे गाडीला काही प्रॉब्लेम होणार नाही किंवा त्याच्यामुळे सर्व्हिसिंगमुळे माझी बाईक रायडिंग कुठे अडकणार नाही याची मी खात्री करून घेतो म्हणजे गाडीची सर्व्हिसिंग सर्वात आधी गाडीचं चेकअप करून घेतो त्यानंतर मग मी माझ्यासोबत पहिलं हेल्मेट जे की प्रत्येक बायकरनं स्वतःसाठी स्वतःच्या सेफ्टीसाठी घालावंच असं माझं सजेशन आहे सजेशन म्हणजे गव्हर्मेन्टचा तो नियमच आहे की घालावंच लागेल म्हणून मी हेल्मेट घेतो त्यानंतर गॉगल जॅकेट माझं असतंच जे की खूप सेफ्टी असते त्याच्याने कधी पडलो वगैरे तर आपल्या नीज एल्बोज यांना जास्त लागत नाही काही खरचटत नाही तर जॅकेट हे लागतं त्यानंतर शूज शूज असल्यामुळे पाय सेफ राहतात आणि खूप सेफ रायडिंग करता येते शूजमुळे ॲक्च्युअली गव्हर्मेंटचा नियमच आहे की बाईक रायडर्सने शूज घालून बाईक रायडिंग करावी हा किती जणांना माहीत आहे हे मला माहीत नाही पण शूज हे कंपलसरी बाईक चालवताना वापरावेत असा गव्हर्मेन्टचा नियम आहे त्यानंतर मी यूटूबसाठी काम करतो त्यामुळे यूटूबसाठी मी गोप्रो यूज करतो माझा जो की हेल्मेटच्या खाली लावलेला असतो आणि मी तो वापरत असतो त्यानंतर हातातले ग्लव्स हातातले ग्लव्स हाताला लागू नये खरचटू नये पडल्यावर काही इजा झाल्यास सगळ्यात जास्त कमी इजा होण्यासाठी ग्लव्स हेल्मेट यांचा वापर आणि दुसरं म्हणजे जॅकेट हे मी वापरतो त्याच्याने पडलो कधी काय झालं तर खूप कमी इजा होते आणि धुळीपासून पण कपड्यांचं आणि माझं स्वतःचं संरक्षण याच्याने होतं सगळ्यात महत्वाची तिसरी गोष्ट जी की पाण्याची बॉटल माझ्याकडे मी माझ्याकडे एक आत्ता सगळीकडे ऑनलाईन अव्हेलेबल आहेत जे की तुम्ही पाण्याची बॉटल बा बॅकपॅकसारखी घालू शकता अन त्याच्यातून स्ट्रॉ येते जी तुमच्या तोंडात असते त्याच्यानं तुम्ही गाडी चालावतानासुद्धा न थांबता कुठेही पाणी पिऊ शकता सो मी ती बॉटल यूज करतो आणि मी ती प्रेफर करतो सतत जेव्हा कुठे मी रायडिंगला जातो तेव्हा सो पाण्याची बॉटल मला लागते त्यानंतर सगळ्यात अतिशय महत्वाचं बाईकची हवा आणि बाईकमध्ये पेट्रोल जर तुम्हाला जेवायलाच दिलं नाही तर तुम्ही धावणार कसे म्हणून बाईकलाही जेवायला लागतं तर बाईकला जेवायला आपण पेट्रोल देतो म्हणून मी बाइकमध्ये पेट्रोल टाकी नेहमी फुल करून लॉन्ग लॉन्ग ड्राईव्हसाठी जाताना वापरतो ते माझ्यासोबत कधीच दौऱ्यावर असताना असा प्रसंग घडला नाही पण माझ्या मित्रासोबत घडला मी माझ्या बाईकची नेहमी काळजी घेतो सगळ्यात जास्त जपत असेल तर मी बाईकला बाईकशिवाय काही जमत नाही म्हणून बाईक तर मग माझ्या मित्रासोबत घडलेला प्रसंग मी सांगतो आम्ही एकदा पन्हा पन्हाळ्याला रायडिंगसाठी गेलो होतो इथून निघालो पन्हाळ्यापर्यंत जायचं ठरलं रूट फिक्स झाला कसं जायचं कुठे थांबायचं किती स्टॉप होणार सगळ्या गोष्टी ठरल्या मग आम्ही निघालो सकाळी बहुतेक साडेपाचच्या दरम्यात निघालो इथून आम्ही लोणावळ्याला आठ वाजेपर्यंत पोचलो आठ वाजता पोचल्यावर रो लोणावळ्याला नाश्ता वगैरे केला आणि तिथून पुढचा प्रवास सुरु केला पुण्याच्या जवळपास आलो होतो आणि ह्याची बाईक बंद पडली बाईक बंद पडली बा बाईकची वायरिंग मला वाटतं थोडीफार खराब झालेली तर ती जळली होती तर त्यामुळे बाईक बंद पडली आम्ही सगळा प्रयत्न सगळे प्रयत्न केले जवळजवळ पेट्रोल चेक केलं सगळं सगळं सगळं सगळं केलं पण ते काही तो काय प्रॉब्लेम सापडला नाही शेवटी आम्ही धक्का मारत त्याची बाईक मेकॅनिकलपर्यंत घेऊन गेलो मेकॅनिकने बाईक ओपन केली आणि तो मेकॅनिक पण इतका हुशार की त्याने आम्हाला सांगितलं की इंजिनचं काम आहे तर मग आम्ही म्हटलं की इंजिनचं काम कसं असेल आम्हाला इतका विश्वास होता की इंजिनचं काम नसू शकतं म्हणून मग आम्ही त्याला सांगितलं की परत ती जशीच्या तशी पॅक कर तर त्याने परत सगळे पार्ट फिक्स लावल्यानंतर मग आम्ही बाईक दुसऱ्या मेकॅनिककडे घेऊन गेलो जवळच्या सॉरी मेकॅनिक म्हणजे आम्ही शोरु आपण त्याला शोरूम म्हणू शकतो शोरूमच होतं ते शोरूममध्ये घेऊन गेलो मग त्यांना दाखवली तर त्यांनी बाईक सगळी चेक करून त्यांनी आम्हाला सांगितलं की याच्यामध्ये वायरिंगचा इशू झाला आहे नशीब आमचे इतके चांगले होते की आम्हाला कळत होतं बाइकमध्ये काय इशू असू शकतो त्यामुळे आम्ही व पुढच्या मेकॅनिककडे गेलो नाहीतर आम आम्हाला त्या मेकॅनिकने चांगलाच चुना लावला होता म्हणजे त्या इंजिनचं काम म्हटल्यावर जवळ जवळ आमच्याकडून वीस तीस हजार रुपये त्याने घेतले असते आणि लगेच तर काय बाईक मिळाली नसती एक दोन चार दिवसांनी किंवा दोन तीन आठवडयांनी ती बाईक आम्हाला मिळाली असती पण आम्ही लगेच सुज्ञबुद्धीने आम्ही शोरूममध्ये गेलो त्यांना दाखवलं त्यांना दाखवल्यानंतर आम्हाला समजलं की वायरिंगचा इशू आहे तर त्याच्या इथे उंदीर असतात त्या उंदरानी ती थोडीशी कुरतडली होती आणि त्याच्यामुळे ती थोडीशी जळली वायरिंग आणि बाईक बंद पडली मग आम्ही लगेच ती वायरिंग चेंज करून घेतली आणि आम्हाला ते सगळं करताना आमचं पन्हाळा आमचा तिथेच राहून गेला मग आम्हाला पुण्याच्या आत पुण्याच्या पुण्याला पोचण्याच्या आधीच आम्हाला माघारी यावं लागलं जवळ जवळ तरीसुद्धा आम्ही जवळ जवळ अकरा साडेअकराला घरी आलो घरी जाताना दुसरा सीन असा त्याची बाईक आम्ही रिपेअर केली सगळं झालं सगळं आता ओके होतं आणि आम्ही निघालो परत आम्ही जव जेव्हा खंडाळ्यात आलो खंडाळा उतर उतरताना त्याची बाईक पुन्हा पम्पचर झाली आणि आम्ही इतके हसत होतो एकमेकांना प्रचंड म्हणजे त्या दिवशी आमचं असं झालेलं की यार पहिले गाडी खराब झाली वायरिंग जळली त्याच्यानंतर बाईक पम्पचर झाली म्हटलं वा ग्रेट आणि नंतर मग आम्ही पुन्हा ती बाईक ढकलत तो उतरूनच ढकलत होता बिचारा एकटाच कधी मध्ये मध्ये मी घेत होतो पण मला एवढं काय माझी बाईक जास्त प्रिय त्यामुळे मी जास्त काय त्याच्यात हाच हस्तक्षेप केला नाही की दे बाबा मी धक्का मारतो म्हणून मग मी माझी बाईक घेऊन आणि तो त्याची बाईक घेऊन मी त्याच्यासोबतच चालत होतो पुढे पम्पचरवाला आम्हाला डायरेक खोपोलीला भेटला खोपोलीमधे जाऊन आम्ही पम्पचर काढलं पम्पचर काढल्यावर आम्ही पुढे गेलो घरी जाईपर्यंत आम्हाला एक दीड वाजला होता घरी जाई हे दोन्ही झालेच त्याच्यानंतर घरचे घरचे तर आपली वाटच बघत असतात नेहमी मग त्यांनी सुरवात केली सो मग एवढे सगळे प्रसंग सांगून झाल्यानंतर मग घरचे कुठे शांत झाले आणि मग ते सगळं मिटलं पण त्या दिवशी आम्हाला असं वाटलं की आमची बाईक राईड नाही बाईकवर आमची राईड नाही तर बाईकने आमची राईड केली म्हणजे आम्हाला बाईक ढकलायला लागत होती ती राईड आमची झाली असं आम्हाला वाटत होतं